हॅलो हां नमस्कार मी मानसी नांदगावकर बोलते आहे हां रत्नागिरीतून आपण श्री राणे साहेब बोलत आहे का अच्छा अं नाही मला थोडी विम्याची माहिती हवी होती त्या संदर्भात फोन केला होता हां हो माझ्याकडे दोनचाकी आणि चारचाकी अशी दोन्ही वाहनं आहेत हो नाही विमा नाही काढलेला आहे त्या संदर्भातच फोन केला होता हां तर मला दोन्ही गाडीचा विमा काढायचा आहे

तर मग मला त्याची थोडी माहिती द्याल का म्हणजे जर मी आधी चारचाकीचा काढणार आहे आणि मग त्याच्यानंतर दोनचाकीचा काढते हां चालेल तर म्हणजे मला अशी माहिती हवी आहे की पॉलिसी कोणती चांगली आहे त्याचे दर कसे आहेत हां आता समजा मी एखादी विमा पॉलिसी घेतली तर मग ती पॉलिसी गाडीचीच राहते की गाडीचालकाची पण राहते किंवा समजा माझं कुटुंब असेल तर मग कुटुंबासकट सगळ्यांची पॉलिसी असते की कसं काय हां ओके हां आणि समजा इतर वेळी जर मी वेगळे पॅसेंजर घेतले गाडीमध्ये आणि एखादा अपघात वगैरे झाला तर त्या संदर्भात पण मला माहिती पाहिजे होती हां हां तर म्हणजे कोणती विमा कंपनी चांगली आहे हां म्हणजे फस्ट पार्टी थर्ड पार्टी हां अशा सगळ्या अशा सगळ्यांच्या विम्याची मला माहिती पाहिजे होती ओके हां आणि जर मला ती विमा पॉलिसी काढायची असेल तर मग तुमच्या ऑफिसमध्ये यावं लागेल की ऑनलाइन करावं लागेल अच्छा ऑनलाइन पण करू शकतो का क कु झूनो ॲपने ओक्के च चालेल चालेल मग विमा पॉलिसीचे फस्ट पार्टीसाठी किती पैसे किंवा थर्ड पार्टीसाठी किती पैसे लागतील हां आणि एखादा ॲक्सिडेंट झाला तर मग पूर्ण विमा संरक्षण मिळेल की अर्धं विमा संरक्षण मिळेल हां म्हणजे ड्रायव्हरला पण आणि त्याच्यासोबत समोरच्याला पण ओक्के अच्छा ठीक आहे ठीक आहे हं आणि मग त्याचं ऑनलाई नूतनीकरण कसं करायचं जर समजा आपण विमा पॉलिसीचं ऑनलाई नूतनीकरण करायचं असेल तर म्हणजे खूप त्रासदायक नाही ना ते ओक्के सोपं आहे का ओके ओके ठीक आहे चालेल आणि विमा क किती वर्षाचा असेल एक वर्षाचा तीन वर्षांचा पाच वर्षांचा ओके आणि मग त्याचे वेगवेगळे दर असतील एक वर्षाचा विमा दोन वर्षांचा म्हणजे तीन वर्षांचा पाच वर्षांचा ओके ओके ठीक आहे हां ठीक आहेत तुमचं ऑफिस तिकडे आहे का रत्नागिरीत हां गाडी नवीन आहे हां हां गाडी नवीन आहे ठीक आहे मग मी उद्या तुमच्या ऑफिसला येऊन गाडीचे डॉक्युमेंट्स आणते आर सी बुक वगैरे आणते आणि मग सगळी तुमच्याकडून माहिती घेते ओके ओके धन्यवाद धन्यवाद थँक यू